आजकाल लोकांना जे आहे हिप हॉप कंटेम्पट्री स्लो मोशन ह्या टाइपचे डांस करायला आवडतात आणि पहिल्याचं जे आपली पिढी होती त्यांना कथक ट्रेडीशनल डांस फोल्क हे सगळे डांस स्टेप्स भरपूर आवडायचे डांसचे प्रकार आवडायचे पण आताच्या लोकांना आजकालची जी पिढी आहे त्यांना हा जो ट्रेडिशनल जो आपला डांसचे जे प्रकार होते त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट न राहता त्या लोकांना आजकाल कंटेम्पट्री हिप हॉप आणि आपलं स्लो मोशन्स वगैरे हे सगळे डांसचे स्टेप्स भरपूर आवडतात कथ्थक वगैरे भरपूर कमी प्रमाणात लोकं शिकायला येतात जुन्या पिढीनं ट्रेडिशनल डांस जे आहे ते भरपूर आवडायचे आणि त्यांचा प्रभाव भरपूर कमी झालेला आहे मॉडर्न डेजमध्ये लोकांना जास्त करून जे हिप हॉप कंटेम्पट्री जे करतात ते जास्त यूज त्यांचा जास्त प्रभाव पडतो महाराष्ट्रामध्ये तर कथक पुन्हा तमाशा ह्या सगळे आणि जे ट्रेडिशनल डांस आहेत ते करायला लोकांनी प्रोत्साहन द्यायला हवं पूर्वी ह्याच सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व होते आज जे लोकं इंस्टा इंस्टाग्रामवरती जे रु रील्स बनवतात त्याच्यामध्ये तर सगळे जुन्या गाण्यांना वापरुन डांस स्टेप्स लोकं क्रिएट क बनवत आहेत ठीक आहे